मी एकांत भासास गीत लावीन आणि त्याच्यावर निवांत ठिकाणी जाऊन गाणं गाण्याची निवड करून तो गाणं चांगल्या तऱ्हेनं श्रवण करेन